सकाळी धावत जायचे आनि तिथून मी काही किलोमीटर्स धावायचे अगोदर माझा वेग गतिमान कमी होता दोन दिवस सलग मला कमी पडलं आणि त्याच्यानंतर जसं मी प्रोग्रेस करत राहिले प्रोग्रेस करत राहिले त्याच्यानंतर माझी स्पीड वाढत गेली स्पीड वाढल्यामुळे डिस्टन्स जास्त कवर करू लागले मी आणि स्पीड असल्यामुळे मला एक किलोमीटर किमान पन्नास मिनटामध्ये किंवा मी अर्ध्या तासामध्ये पंधरा वीस मिनटामध्ये करत होते